मंचावर नृत्य सादर करण्याबद्दल तुम्हाला भीती किंवा थोडासा संकोच वाटतो का तुम्हाला एखादा अनुभव आहे का आणि या भीतीतून तुम्ही कशा तऱ्हेने बाहेर पडलात खूपच छान प्रश्न आहे मी अगदी खरंखरं ह्याचं उत्तर द्यायला मला खूप आवडेल मी खरं तर अगदी लहान म्हणजे पाच ते सहा वर्षाच्या असल्या असतानाच माझ्या गुरू रेखाताई यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकायला सुरवात केली आणि मला माझी मोठी बहीण माझ्या ताईकडे शिकत होती तिचं बघून मलाही नृत्य शिकायची आवड निर्माण झाली आणि जवळजवळ वीस वर्ष सलग मी कथ्थक नृत्य शिकले त्याच्या परीक्षा देत गेले आणि विविध ठिकाणी नृत्य रंगमंचावर नृत्य सादरही करत गेले त्यानंतर मधला एक काळ असा आला की नोकरी त्याच्यानंतर लग्न मग लहान मुलं ह्या सगळं करता करता थोडंसं नृत्याकडे दुर्लक्ष झालं आणि काही काळासाठी माझं नृत्य बंद होतं मग थोडं रुटीन सेट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा एका माझ्याच विद्यार्थीनीनी खरं तर सुरू केलेला नृत्याचा क्लास पुन्हा एकदा जॉईन केला एक आई म्हणून त्यानंतर त्याच वर्षी सहा ते आठ महिन्यानंतर गुरुपौर्णिमा आली आणि आमची तालमी सुरू झाल्या आणि खास ज्येष्ठ विद्यार्थीनींसाठीचासुद्धा एक सुंदर नृत्य माझ्या ताईने बसवलं होतं प्रॅक्टिसही खूप सुंदर झाली पण जेव्हा मंचावर नृत्य सादर करण्याची वेळ आली आणि विंगेमध्ये उभी होते तेव्हा थोडेसे हातपाय गार पडायला लागले आणि हृदयाची धडधड वाढायला लागली खरं तर आधी फक्त माझंच गाव असं नाही तर बाहेरही बऱ्याच ठिकाणी मी नृत्याचं सादरीकरण केलं होतं पण इतक्या वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा परफॉर्म करताना खरंचच हृदय धडधडत होतं आणि मी करू शकेन ना ही भीती वाटत होती पण तेव्हा डोळे शांत बंद केले आणि शांतपणे गुरु चा गुरुची पूजा केली मनातल्या मनातच आणि तिथे हजर होती ती ताई तिलासुद्धा पुन्हा एकदा नमस्कार केला आणि अगदी अगदी अगदी शांतपणे रंगमंचावर गेले आणि जेव्हा ताल ठेका सुरू झाला तेव्हा मग मी माझी राहिलेच नाही आणि हा जो थोडासा संकोच होता किंवा भीती वाटत होती की एवढ्या वर्षानी मी करू शकेन की नाही किंवा पाय थरथरायला लागले होते ते आपोआपच ठेक्यावर थिरकायला लागले म्हणजे मन शांत ठेवून गुरुचं स्मरण करणं हे कुठल्याही भीतीपासून तुम्हाला नक्कीच वाचू शकतं असं मला वाटतं फार मजेशीर अनुभव होता पण त्यानंतर मात्र माझा आत्मविश्वास बळावला आणि मग पुढील पुन्हा दोन चार वर्ष सलग कोविड येईपर्यंत मी सादरीकरण करत राहिले ह्याचं सर्वस्व श्रेय मला माझ्या गुरुंना द्यावंसं वाटतं